इथे जवळपास नाही पण तुम्ही थोडं लांब जाल ना बोरिवली स्टेशनकडे आहे प्रबोधनकार नाट्यगृह आहे तसं तर कंटिन्यूस तिकडे भरत जाधवांचं असे नाटक वगैरे असते सैरी सई वगैरे किंवा अशोक सराफांचं वॅक्युम क्लिनर सुद्धा लागलेलं असेल तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता पण तुम्ही तिथे जाल तर पाहिले आहे खूप छान आहे नाटक बघायला जाल तर कोणी नवीन नाटक बघायला जाणार असेल तर ते कॉमेडी नाटक बघायला तर तुम्ही एन्जॉय कराल आणि तिकडे थांबू द्याल कारण का साय हां सायलेन्स नाटक बघायला जाल तर तुम्ही कदाचित बोर होऊ शकतात वॅक्युम क्लिनर तुम्ही बघू शकता एक वेगळाच आनंद मिळेल तुम्हाला

अशोक सराफांसोबत निवेदिता आहे हो करेक्ट त्यांचंही काम जास् छान आहे पण मी तर फक्त अशोक सरफांसाठी गेलेले बघायला कारण का ते त्याच्यात परफॉर्म करत होत् तुम्हाला आवडत असेल तर हां ती ऑनलाईन तुम्हाला मिळतील पण सध्या तर इकडे प्रबोधनकारला मी वॅक्युम क्लिनरचं पोस्टर बघितलं होतं त्यामुळे मी तुम्हाला ते सजेस्ट केलेलं किंवा भरत जाधवांचं अस्तित्व सुद्धा आहे पण ते थोडंसं शांत आहे फॅमिली ड्रामा टाईप नाटक आहे ही फॅमिलीच आहे पण ही कॉमेडी आहे दोघंही खूप नाही दोघंही खूप छान क् कलाकार आहेत जसे की तुम्हाला माहिती आहे एका वेळेला चार पाच जणांचा ॲक्टिंग करणं एक म्हणजे लहान गोष्ट नाही आहे की भरत जाधव तर खूपच छान करतात आणि अशोक सराफांचं एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आपण त्यांना फक्त मूव्हीमध्ये बघितलं आहे पण त्यांना मराठीचे सुपरस्टार आहेत त्यांना आपल्याला सहजासहजी भेटता नाही येत पण ते आपल्यासमोर पफॉम करत आहेत आपण त्यांना लाईव्ह बघतो ही मजा काहीतरी वेगळीच असते तुम्ही ठीक आहे चालेल तुम्ही तिकडे कोणालाही विचारा तुम्हाला मिळ मिळेल ते थेटर